ओला कॅब मी संदीप बोलतोय सत्यनारायण लेआऊट मधून मला आपलं ते प्रेरणा स्टॉल पार्क आहे ना तिकडे जायचं आहे तर त्यासाठी एक छोटी गाडी म्हणजे इंडिका इंडिगो वगैरे चालेल तर ती बुक करायची होती आम्ही तीन लोकं आहोत तर बुक करा आणि ड्रायव्हर किती वेळात येईल एक आम्ही रेडीच आहोत तर ते मला फोन करून सांगायला सांगा किंवा ड्रायव्हरला सांगा की फोन करायला एक पंधरा वीस मिनटात आला तरी चालेल थँक यू